हॅलो जे पाणी आम्ही आंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी वापरतो आहे किंवा साफसफाईसाठी वापरते त्यामधून क्लोरीनचा वास येतो आहे आणि तो वास आपण त्यासाठी त्या पाण्याचं शुद्धता कशी कराल याबाबत मी आता आपणा जलप्राधिकरणातील संबंधित अभियंत्याशी बोलतो आहे कृपया आपण याबाबत या क्लोरीनवाईचा वास घालवण्यासाठी काय त्याच्यामध्ये उपायोजना करता येईल याविषयी कृपया आपण माहिती द्यावी मी याबाबत आपल्या अभियंता नगरपालिका महानगरपालिका अभियंता कक्षाशी जल शुद्धीकरण कक्षातील आधिकऱ्यांशी अभियंत्याशी अ बोलत आहे